हां मला चांगल्या डिशेस ऑर्डर करायचे तुमच्याकडे स्पेशालिटी काय आहे तुमच्या नॉनव्हेजमधल्या कुठच्या फेमस डिशेस चिकनमध्ये काय काय आहे आणि फिशमध्ये हा ओके तुमच्याकडे पापलेट किंवा सुरमई आहे का आणि वेजमध्ये काय काय आहे आणि तुमच्याकडे नॉ चायनीज वगैरे आहे का ओके तुम्ही मग माझी ती ऑर्डर घ्याल का तुम्ही होम डिलिव्हरी देता का हां मग तुम्ही मला होम डिलिव्हरीच हवी आहे चिकन चिली एक फुल हां आणि त्यानंतर चिकन तंदुरी एक फुल आणि त्यानंतर मन्च चिकन मन नूडल्स

हां आणि आईस्क्रीम आहे का तुमच्याकडे मला वॅनिला आइस्क्रीम थ्री स्कूप्स वॅनिला आइस्क्रीम विथ स्प्रिंकलर्स ओके चालेल हां चालेल आणि हां मग त्याच्यासो आम्ही ते टुरिस्ट म्हणून आलो आहे मग तुम्ही आम्हाला डिश डिशेस वगैरे द्या सोबत त्याच्यासोबत द्या डिश अँड चमचे वगैरे हां लेमन ग्रास हॉटेलमध्ये आम्ही थां ओके थँक्यू